राज्यातील वृत्तमाध्यमे विज्ञान आणि तंत्रज्ञानाशी संबंधित समस्या अशा कव्हर करतात की जसे आजकाल जी स्टुडन्ट आहे सायन्स चे कॉलेजमधले हे जे नवीननवीन प्रोजेक्ट बनवतात किंवा नवीननवीन वस्तूचा शोध लावतात तंत्रज्ञानाचा जो शोध लावतात हे विद्यार्थी तर कधीकधी विद्यार्थी काहीकाही जे त्यांना स्वतःचं स्पेशल काहीतरी एखादी वस्तू कोणाला इन्स्पायर होऊन ते स्वतः बनवतात की जसं आता टू व्हीलर आहे मग आपल्याला ही बिना पेट्रोलची बनवायची आहे तर आपण त्यासाठी सामान कुठून आणावे काय करावे आपल्याला कोणतं सामान किंवा कोणतं साहित्य कुठं मिळेल ह्या अशा त्यांच्या खूप समस्या असतात तर अशा वेळेस जे वृत्तमाध्यमांची जी असतात लोक हे त्यांचे इंटरव्ह्यू घेऊन त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या जाणून घेतात आणि हे त्या वृत्तमाध्यमात हे छापतात आणि त्यामुळे त्यांना बराचसा फायदा होतो त्या विद्यार्थ्यांना म्हणजे ज्या मोठ्यामोठ्या कंपन्या किंवा एन जी ओ आहे त्यांची मदत करतात आणि जे तंत्रज्ञान आहे आपलं त्या तंत्रज्ञानामध्ये जसं आपण यु पी आय किंवा जे व्हॉटसॲप वगैरे जे बनतात त्यामध्ये जे प्रॉब्लेम असतात ते पण हे लोक त्यांच्या वृत्तमा वृत्तमाध्यमांमध्ये ॲड करतात आणि त्यामुळे त्यांना पण बराच फायदा होतो